पूनम ब्युटी पार्लरचं ताई आहे ना मला हेअरस्टाईल करायची होती माझ्या घरी लग्न आहे माझ्या भावांचं आम्ही दोघी तिघी बहिणी आहे आम्ही हेअरस्टाईल वगैरे साडी मेकअप हे करायचं होतं हो हो तुम्ही देऊ शकाल करून देऊ शकाल ना साडी घालणार आहे त्याच्यावर जे मला म्हणजे साडीवर शोभते ते मला द्या न हेअरस्टाईल टाकून हो माझ्या बहिणी पातळ माझ्या बहिणी पातळ घालत आहे हो आणि मी साडी घालते आहे तर मला साडीवरची हेअरस्टाईल टाकून देजा अप वगैरे करून देजा बाकीच जुडा वेणी हो हो हो ग आणि मेकअप वगैरे करून देजा रिष लग्न लग्न हळद दोन तिन्ही कार्यक्रमाचं मेकअप करून देजा

हो मेहेंदी वगैरे काढून देजा ना येईन न मेहेंदी काढायला लग्न आहे तुम्ही किती रुपये घ्याल मेकअपचे काय कमी जास्त करून टाकाल हो का हां आम्ही दोघी तिघीच जणी आहे ना म्हणून आठ दिवसामध्ये जमेल का तुमचं ठीक आहे ना द्या न करून मग

हो हो ठीक आहे